आमच्या सर आमच्या समाजात सरकार म्हणजेच जे शैक्षणिक लोक आहे ते येऊन जनजागृती करतात जसे की डेंगू पसरू नये म्हणून कुल्लरमध्ये पाण्याच्या टपामध्ये मच्छर होईल वर ते पाणी नियमितपणे काढावे व जे आता कोविडचा साथ चालू होती तेव्हा पण त्यांनी माज घालणे खिळा मग आजारांपासून दूर राहणे सेनिटायजर वापरणे इत्यादी गोष्टी सांगितल्या व ते लोक शैक्षणिक जनजागृती करतात जनजागृतीचे कार्यक्रम राबवतात जसं की चेकिंग तेन त्यांच्याकडे नोंद असते की कितीजणं आपल्या घरी आहे कितीजणांना कोणता कोणता आजार आहे व काय काय आहे इत्यादी इत्यादी त्यांच्याजवळ लिहून असतात व या आजारांबाबत वैद्यकीव वैद्यकीय सेवा ते आपल्याला देत असतात